मी मागच्या महिन्यामध्ये मिशोवरून कुर्ता मागवला होता तो खूप वाईट दर्जाचा आला आहे मी रंगही हिरवा मागवला होता तो पिवळा पाठवला आहे कापडही खूप पारदर्शी आहे मी इनर घातल्याशिवाय वापरू शकत नाही आहे कापड कापड मी कापड कॉटन मागवला होता त्यांनी रेयॉन पाठवला आहे मी प्राजक्ताची फुलं असणारा कुर्ता मागवला होता त्यातही त्याचे धागे निघालेले आहेत पॅकिंगही नीट नाही आहे ज्या कागदामध्ये पॅकिंग करून आणला आहे तेही खूप घाण दर्जाचं आहे त्यामुळे डिलेवर करताना कुर्त्यावर डाग लागले आहेत एकंदरीत माझा ह्या कुर्त्याचा अनुभव खूपच वाईट आहे